मीराबाई चंद्रकलाबाई आनिता सुजाता पूजाबाई रिद्दी शिद्दी कुंता सूरज श्रीकांत कल्यानी उषाबाई ललिताबाई अतीश मंगेश सतीश सोनी पुळबाई आणि कदमबाई भोसलेबाई चव्हानबाई सुनीता सुनीता रेखा